मला माझ्याविषयी सांगाचे म्हणजे आम्ही खेड्यावर होतो आणि जुन्या काळातले असल्यामुळे आमची इथं आम्ही पाच बहिणी आणि नऊ चार भाऊ होते पहिले सुविधा नव्हत्या ना त्यामुळे आम्ही एवढे बहिण भाऊ झा होतो माझ्या वडीलाची परिस्थिती गरिबीतून पुढे गेलेली होती मी जेव्हा पहिल्या वर्गात गेली तेव्हा माझ्या वडीलाची परिस्थिती चांगली होती मी म्हणजे सा सात नंबरची होती समजा तर माझ्या वडीलांनी आम्हाला मग ते शहरात शिकवलं नंतर आमचं शिक्षण झालं चांगल्या पद्धतीनं नंतर शिक्षण झाल्यानंतर घरी आलो मग लग्न झालं मला या इथे काजळेश्वर या गावात दिलं माझ्या घरची मंडळी चांगली होती माझी खूप इच्छा होती की माझा मुलगा खूप मोठा व्हावा म्हणून म्हणून मी त्याला शिकवलं शिकवलं तो हुशारही निघाला होता आणि तो नवोदयमध्ये नंबर लागला त्याचा नवोदयमदे नंबर लागून तो तिथे शिकला त्याच्यानंतर त्यानं त्याला बी इ केला आम्ही मला अंगणवाडीचा जॉब लागला नंतर मग आत्ता तो